हॅलो नमस्कार मायकल नेक्सा बोला जॉब वॅकेन्सी कुठल्या फील्डमध्ये बघत आहे आपण सेल्समध्ये सेल्स सेल्समध्ये आहे ना वेकॅन्सी हो साधारण कुठल्या म्हणजे याच्या आधी काय क कुठल्या एक्सपिरियन्स आहे तुम्हाला अच्छा अच्छा मग तुम्ही रिलेशनशिप मॅनेजर आहेत की कसं टीम लिडर आहेत अच्छा अच्छा अच्छा कुठल्या ब्रँडचे आहे हीरो मोटर्स नाही ब्रँड ब्रँड कुठला अच्छा मारुती सुझुकी अरेना वा ग्रेट आपलं आपलं आपलं नेक्सामध्ये आहे आपलं मारती सुझुकीच आहे पण फक्त अरेनापेक्षा नेक्सा थोडंसं प्रीमियम ब्रँड असेल तर ते आहे आपलं साधारण एक्सपिरियन्स किती बोलला तुमचा दोन वर्ष एक्सपिरीयन्स सर्टिफिकेशन वगैरे झालं आहे का अच्छा आताच आहे अच्छा अच्छा अच्छा आता वाकडमध्ये पुण्यामध्ये राहायला कुठे पिंपरी चिंचवडमध्ये वाकड किती लांब आहे माहीत आहे तिथून

बरं पुण्यामधलं काय काय माहीत आहे आता शेवटी सेल्स म्हटल्यानंतर थोडंसं फील्ड वर्क आपल्याला करावं लागतं पुण्यामधून काय काय माहीत आहे तुम्हाला

अच्छा आता इनहँड सॅलरी किती आहे सतरा हजार अच्छा काय अपेक्षा काय तुमच्या ता नवीन जॉबसाठी ठीक आहे मी याच्या संदर्भात साधारणतः एच आर डिपार्टमेंटशी बोलून घेतो तुमचा इंटरव्ह्यू जो काय असेल तो प्लॅन करतो तुमच्या इंटरव्ह्यू बेसवर तुमची सॅलरी डिपेंड असेल ओके मी तुम्हाला कळवतो मी एच आर डिपार्टमेंटशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो तुम्ही एक काम करत तोपर्यंत तुमचा जो रिझ्युमे आहे तो रिझ्यूमे तुम्ही मला या नंबरवरती सेंड करून ठेवा तुम्हाला एच आर एच आर डिपार्टमेंटमध्ये एक कॉल येईल टोटल तीन राऊंड असतील इंटरव्ह्यूचे लास्ट राऊंडमध्ये तुमची सॅलरी वगैरे डिस्कस होईल वॉट्सअप करून द्या व्हॉट्सअप करून द्या ठीक आहे ठीक आहे थँक्यू